टेक्सटाईल शोरूममधनं सागर बोलत आहेत का अरे सागर आपल्या इकडे आता दिवाळीचा फंक्शन आहे ना तर त्यासाठी मला साड्या खरेदी करायच्या होत्या माझ्या आईसाठी आणि माझ्या बहिणीसाठी हां हां हां दिवाळीसाठी तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या कोणत्या कोणत्या वेरायटीज आहेत आपल्याकडे साड्यांमध्ये अच्छा अच्छा हं हं अच्छा तुमच्याकडे सिल्क पण आहे बढिया बढिया सर मला हं हं अच्छा अच्छा अरे एक नंबर एक नंबर बढिया बढिया सर जर मला एक लाछा हवा आहे आणि एक सिल्कची साडी हवी आहे हां हां आणि पैठणी एक हवी आहे हं हं अच्छा अच्छा बढिया आणि अरे बढिया काय रेंजमध्ये आहेत साड्या आपल्याकडे सिल्कवाल्या

सर आईला आणि बहिणीला देऊन राहिलो तू मला चांगल्यावाल्या साड्या सांगा कितीपासून आपल्याकडे रेट चांगल्यावाल्या साड्या साडेपाच अच्छा अच्छा अच्छा तर मला सिल्कची एक सा सिल्कच्या मला दोन साड्या करून द्या पाच हजारवाल्या ठीक आहे आणि एक लाछा ताईसाठी आणि आपल्याकडे पैठणी पण आहे ना अच्छा तर मला पैठणी दोन ठीक आहे पैठणी काय रेटमध्ये आहेत आपल्याकडे अच्छा चांगलीवाली पैठणी एक पॅक करून द्या ठीक आहे चालेल आणि सर आपले सर बिल किती होऊन राहिलं आपल्या ह्याचंवालं

आणि एक लाछा टोटल किती झाले आपले अच्छा अच्छा बावीसपर्यंत डिस्काउंट काटून सर आपण एवढ्या बल्कमध्ये घेऊन राहिलो थोडाफार डिस्काउंट पुन्हा मिळू शकेल का सर मला होम डिलेव्हरी हवी आहे कारण की आत्ता यायसाठी कुणी अवेलेबल नाही आहे घरी तर मला होम डिलेव्हरी हवी आहे याची हां मी तुम्हाला कलर सांगतो ना पैठणीमध्ये लाल दोन लाल साड्या पैठणीमध्ये ठीक आहे आणि हां चालेल चालेल नक्की नक्की नक्की

अच्छा अच्छा

ठीक आहे चालेल सर आणि हां पेंमेंट तुम्हाला ऑनलाईन करू की कॅश ऑन डिलेव्हरी करू मी अच्छा सर चालेल चालेल मी तुम्हाला क्यू आर पाठवून द्या मी त्या तर तुम्हाला आड्वान्स पाठवून देतो आणि बाकी पेमेंट मी तुम्हाला आफ्टर डिलेव्हरी पाठवतो चालेल चालेल चालेल चला सर धन्यवाद